हॅलो सुंताबाई बोलता का

लय दिवसात दिसत नाही कुठून कशी काय आहे तब्येत तुमच्या घरच्या पाहुण्याची चांगली आहे काय चालू आहे उन्हाळ्याचं आता पुरणपोळी

पुरणपोळी डाळ आणायची हरभऱ्याची नाही तर आणताल दुसरी कोणती पण डाळ डाळी लय आहेत आता डाळ आणायची शिजवायची प पहिले पूर्ण त्याच्यामध्ये मग शिजल्यानंतर गूळ टाकायचा जायफळ टाकायचं मग त्याला बारीक करायचं पुरण वाटीमधून मग पुरणाच्या पोळ्या करायच्या तूप लावून आणि त्याच्यासोबत सार करायचा हे सार करायची त्याच्यासोबत भाजी एक चिंचुनी करायची गुळाची या चिंचाची खायचं हो हो हो दील ना बनऊन बरं बरं ये ग माझ्या घरी सांगते मी तुम्हाला ठीक आहे